हॅलो साक्षी माधव बोलतो आहे हां अरे नाही सहज मला तुझी आठवण आली बऱ्याच दिवसांपासून मी विचार करतो तुला फोन करीन फोन करीन पण काही वेळच मिळत नव्हता मग आज तर काय कामच निघालं तर म्हटलं नाही आज तर पहिला फोन करावाच लागेल म्हणून मग मग मी फोन केला अरे माझे ना मुंबईवरून काही मित्र वगैरे येणार आहे ते सगळे मत्स्यप्रेमी आहेत त्यांना सगळ्यांना सीफूड खूप आवडतं आणि ते स्पेशली सीफूड खायला येतात आपल्या इथे ते पाच सहा दिवस राहणार आहेत तर ते मला काय म्हणाले आम्हाला बाकी काय नाही भेटलं तरी चालेल पण आम्हाला सीफूड भेटलं पाहिजे ते पण अगदी उत्तम तर म्हणून मग मी विचार केला आता सीफूड तर आपण तर नेहमीच इकडेतिकडे तर खातोच ना तर ह्या लोकांना आता द्यायचं म्हटलं तर काय तरी स्पेशल कुठली तरी जागा पाहिजे ना तू मला बोललो एखादी बोललो चांगली ही असे तू काय तरी सुचवू शकशील ना हॉटेल बीटेल तर सांग बोललो काय असेल तर कुठलं चांगलं हॉटेल वगैरे हा नाही नाही हे तर झालं गं हे नॉर्मली आपल्याला नेहमी आपण अधूनमधून इकडे जातच असतो की नाही आणि हे कसं आहे की सर्वसाधारण येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे ह्याच्या व्यतिरिक्त आता तू एवढी फिरतेस बीरतेस ना तू तर गावखेड्यातून वगैरे ब्लॉग बिग करत फिरत असतेस ना तुला काही स्पेशल अशी ठिकाणं माहिती आहेत का जी कमी फार कमी लोकांना माहिती आहेत लोकांना जास्त त्याच्याबद्दल माहिती नाही पण तिथे एकदम बोलतो ना की उत्तम सीफूड भेटतं हा एकदम घरगुती सारखं आपली म्हणजे बोलतो ना आपुलकीची सेवा स्वस्त आणि मस्त खायला उत्तम असे पदार्थ जिथे भेटतात ना अशा काही दोन चार ठिकाणं तुला माहिती असेल तर सांग मला हा सांग ना अच्छा अच्छा हां हां मग हे दोन्ही ठिकाणं चांगली आहेत काय अच्छा अच्छा अच्छा अच्छा हा ठीक आहे बरं पण पण हे स्वस्त आहे का की अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मग एक काम करतो ना मग ते हर्ण्यामध्ये जे आहे त्या भागामध्ये गेलो तर हर्ण्यांकडे म्हणजे आपल्या त्या ह्यांच्याकडे जातो राणे काका काकूंकडे हर्ण्यात गेलो तर आणि जर पुढे मालवण बिलवणमध्ये गेलो तर परबांकडे जाईल त्यांना घेऊन हां बाकी त्यांचं जेवणा बिवणाचं कसं आहे म्हणजे चुली बिलीवरचं जेवण आहे की असं आपलं साधारणच आहे अच्छा चुलीवरचं आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मग त्या लोकांना सांगू हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चल थँक्यू हां ठेऊ मग चल बाय बाय